आमच्या घराच्या बाजूला असलेल्या जागेमध्ये

वेगवेगळ्या फुलांची आणि फळांची रोपे लावली आहेत त्यातही झेंडू गुलाब शेवंती जास्वंद यासारख्या फुलांच्या झाडांची रोपण केले आहे आणि त्याची चांगल्या प्रकारे वाढ कशी होईल याबाबत नेहमीच काळजी घेत आहे त्याचबरोबर परिसरात पेरू पपई आणि आंबा याही फळांच्या रोपांची लागवड केली आहे आणि त्याची जोपासना करत आहे नुकतेच वेगवेगळे क्रेट आणून त्यात चार प्रकारच्या भाज्या लावलेल्या आहेत यात पालक आहे शेपू आहे तांदूळका आहे आणि भेंडी आहे ही सर्व रोपे लावण्याचा सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे आजकाल आपण जी बाजारातून भाजीपाला आणतो फळे आणतो त्यावर रासायनिक खतांचा आणि रासायनिक बरोबरच जहरी अशा कीटकनाशकांचा वापर केलेला असतो जर आपण आपल्याच परिसरात ही फळे आणि भाज्यांची रोपे लावली आणि त्यापासून उत्पादन घेतले तर निश्चितच आपल्याला नैसर्गिकरित्या पिकविलेली फळे नैसर्गिकरित्या तयार केलेली भाजी आपल्याला मिळू शकते त्यामुळे ही रोपे लावत असतानाच त्यांचं संगोपन करत असताना आम्ही नेहमी गोमूत्र शेण आणि गांडूळखत याचा योग्य पद्धतीने वापर करत आहोत त्यामुळे या रोपांची वाढही अत्यंत चांगल्या प्रकाराने आणि निरोगी अशी होत आहे जर काही कीटक त्यावर आलेच तर त्यावर आम्ही कंडुल कंडुलिंबाच्या पानांचा रस मिरचीच्या एकत्रित असा रस म्हणजेच पाणी फवारणी आम्ही करतो जेणेकरून ही रोपे अत्यंत नैसर्गिक पद्धतीनी वाढतात आणि रासायनिक मुक्त असं भाजी आणि फळे आम्हाला मिळतात यात सर्वात महत्त्वाचं सांगायचं असं की जेव्हा आपण गोमूत्र आणि शेंग याचा वापर फुलझाडांना केला त्यावेळेस गुलाबाची फुलं ही अत्यंत चांगल्या प्रकाराने आणि टवटवीत अशी आली त्याचबरोबर शेवंतीचे वेगवेगळे रंग हे अत्यंत उठून दिसत होते जास्वंद ही खूप चांगल्या प्रकारची आली अशा प्रकारे आम्हाला नैसर्गिक पद्धतीने म पिकवलेली फळे भाजी आणि फुले मिळाली त्यामुळे आम्ही ही सर्व प्रकारची झाडे आमच्या परिसरात लावतोय आणि त्याचं रोपण करतो जेणेकरून पर्यावरणही चांगले राहते आणि आपल्या मानवी आरोग्यही चांगले राहते असे मला वाटते धन्यवाद